भारताची सध्याची स्थिती पाहता आपण भा आपला भारत हा आधी सर्वधर्मसमावेशक देश आहे त्यामुळे विविध भाषा ह्या आहेत पण मराठी ही एक संस्कृतातनं उगवलेली फुललेली भाषा आहे जी समृद्ध करण्यासाठी आधी आपल्याला जिस तिचं जे मूळ आहे म्हणजे आपला महाराष्ट्र तिथून सुरवात केली पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये जसं आपण हिंदी शिकवली जाते तसं प्रत्येक आधी महाराष्ट्र प्रत्येक शाळेत मराठी शिकवली गेली पाहिजे मराठी माणसांनी ती बोलली गेली पाहिजे तिच्याबद्दल तिच्यातलं जे सौंदर्य आहे ते संपूर्ण समाजापर्यंत आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यामुळे मराठीतनं वेगवेगळे कार्यक्रम घेतले पाहिजेत किंवा मराठी आता आपल्याला टेली टेलिव्हिजनचं जे क क्रेझ आहे प्रत्येक भारतीयामध्ये किवा वेड आहे तरुण पिढीमध्ये त्या दृष्टीनेही आपण पावलं उचलू शकतो म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी खूप चांगली केली पाहिजे जशी आपली साउत आहे साउतची मुवी आपण सगळे जणं बघत आहेत डब करून तसे मराठीतनंही बघितले गेले पाहिजेत तिथली गाणी प्रसिद्ध झाली पाहिजेत तिथले कलाकार प्रसिद्ध झाले पाहिजेत मग त्यांची बोलीभाषा आपोआप सगळीकडे अंगवट आणि प्रत्येकातील महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक दे देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मराठी नेली पाहिजे पोहोचवली पाहिजे आणि ती आधी स्वतःपासून सुरवात केली पाहिजे म्हणजे जे लोक मराठी बोलतात मराठी ज्यांची संस्कृती आहे त्यांनी स्वतः मराठी जपली पाहिजे शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी विषय हा शिकवला गेला पाहिजे आता आपल्या शासनाने मराठी पाट्या काढा वगैरे ते असेही उपक्रम राबवले जायचे की बाजारात जाताना आपण मराठी पाट्यांचा व संदेश पाठवताना मराठीतनं पाठवूया बोलताना एकमेकांशी मराठीतनं बोलूया हां आता इतक्या वर्षात आपल्या एक जीभेवर इंग्रजीचं वरदान असणं स्वाभाविक आहे पण आपण परकीय भाषेला महत्त्व नाही देता आपल्या ज्या भारतीय भाषा आहेत त्यांना महत्त्व दिलं पाहिजे आपली बोली भाषा ही आपल्या बोलीभाषेतनंच बोल बोलली पाहिजे आपली राज्यभाषा ही आपल्या राज्यात आदर्शाने बोलली पाहिजे जी किवा जे परप्रांतीय आपल्या राज्यात येत आहेत किवा मराठीकडे वळत आहेत त्यांनाही मराठी बोलणं किवा त्यांनाही मराठी येणं हे हट्टपूर्वक केलं पाहिजे कारण जोपर्यंत आपण मराठीला त्या दृष्टीकोनातनं बघणार नाही तोपर्यंत मराठी समृद्ध होणार नाही त्यामुळे आपला ती दृष्टीकोन बदलायला पाहिजे आणि मराठीकडे पावलं उचलायला पाहिजे की फक्त सरकार काहीतरी योजना काढेल आणि मराठी समृद्ध होईल असं जर आपण म्हणत राहिलो तर ते कधीच होणार नाही अशक्य पण वैयक्तिक आधी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि मराठीला समृद्ध केलं पाहिजे